जसं की तुम्हाला माहीत आहे आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे खेळ आहेत जे आपल्याला भावनिकदृष्ट्या प्रभावी असतात त्यामधला एक खेळ म्हणजे मला आवडणारा फुटबॉल ए सॉरी कबड्डी कबड्डीमध्ये ये सात सातजणांची खीम असते एका टीमकडून सातजणं आणि दुसऱ्या टीमकडून सातजणं असतात त्यामध्ये एका दिवशी खेळ खेळताना माझ्या मित्राचा अचानक हात फ्रॅक्चर झाला होता आणि आम्ही सर्व त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो होतो दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यावर माहीत पडले की त्याच्या हाताची हड्डी ही ब्रेक झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला आता परत आतल्याला एक दीड महिना कबड्डी खेळता येणार नाही तरीसुद्धा एक महिन्यानंतर का एक महिन्याचा काळ उलटल्यानंतर तो स्वतःवरून आला आणि कबड्डी खेळायला लागला त्याचे कबड्डीमध्ये एवढे प्रेम होते की त्याचा हातसुद्धा लवकर त्यानं बरा करून घेतला आणि पूर्णपणे तो ठीक झाला आणि ते पुन्हा कबड्डी खेळामध्ये आला आणि तो आज मुलगा कबड्डी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळत आहे म्हणजे भारताबाहेर आपल्या जाऊन तो खेळत आहे